मला आवड हा काही नाही बुआ पिक्चरमधलीच तुम्हाला सांगायची स्टोरी मराठी मराठी हा मराठी मराठी पिक्चरमधली हां राम राम गंगाराम

अहो सिनेमाचे टॉक्याज बंद झाले आता पाहू आपण घरचे घरी टी व्हीवर किंवा नाही तर मग सिनेमामध्ये पाहिलेला आहे

हा सी डी टी व्ही घरा आहे माझ्या घरी सर्व हा पण ते चालू राहत नाहीत ना नेहमी करता बंदच आवडणारा पिक्चर आहे दादा कोंडके उषा चव्हाणचा हा वा वा हिरो चांगला आहे हिरोईनही चांगली होती पती पत्नीमध्ये काही प्रॉब्लेमच नव्हता आणि ते आपल्याला पहिल्यापासून ते सारे पिक्चर पाहिलेले आहेत तर आता टी व्हीवर चालतातच सिनेमाच्या टाक्या तर बंदच झाल्या बरं बरं बरं आता लागू द्या ना ते पिक्चर लागला की जाऊ ना पहायला मग हा मग आता आपल्याला नवीन म्हणजे पिक्चर मग काय नवीन म्हणलं तर काय तेवढं सिनेमाच्या टाकीज चालत नाही घरच्या घरी पोरं पाहतात त्या मालिका चालतात बुवा जास्त म्हणजे मालिकावर तेवढं काय आपलं लक्ष नसते हां आपण पिक्चर पाहिली तो पाहिला तो वाईट म्हणतो अरची आणि सर्बीचा तो सैराट

पळवापळवी तर नाही पळवापळवी

हा एकदम ओके आहे तो हो हो हो या या या या